मी अशा काही लोकांच्या क्लबला किंवा संस्थेला जोडलेली गेलेली नाही आहे परंतु इतर क्लब अशी अनेक प्रकारे जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे प पोस्टाची तिकिटे नाणी दगडांचा संग्रह करणाऱ्या लोकांचा क्लब असतो हे मला माही माहीतही नाही आहे आणि त्यासाठी म्हणून मला ते जास्तीत जास्त आता संशोधन करावं लागेल त्या पोस्टाची तिकिटे जमा करणाऱ्या लोकांची तरी माहिती आहे की आपण ऐकतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी पोस्टाची तिकिटे नाणी वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या मग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नाणी प जेणेकरून प जुन्या काळातलं जे एक रुपये एक एक पैशाचं जे नाणं होतं त्यापासून ते आत्ताच्या याच्यापर्यंत संग्रह करणारे लोकांचं अशा बऱ्याच लोकांशी माझा संबंध आलेला आहे पण ते पाहताना आपल्याला म्हणजे आपण असं काही करत होतो याच्यावर स्वतःचा स्वतावर विश्वास बसत नाही आणि त्यामुळे जे मी असं त्या लोकांशी फारशी जोडली गेलेली नाही आहे अनेक इतर क्लब आहेत जोडले गेलेले आणि त्या क्लबच्या माध्यमातून काही गोष्टी जर मा माहिती झाल्या तर अवश्य त्या लोकांशी संपर्क करून तिथे मी जोडून स्वतःला ते पाहण्याचा आणि त्यातला आनंद घेण्याचा खूप प्रयत्न करते अशा पद्धतीनी मी या संस्थेला जोडली गेलेलीआहे थांबा